विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते गव्हर्मेंटकडून मिळते व भरपूर अशा काही ठिका प्लेस असतात की ज्या गरीब मुलांसाठी शिष्यवृत्ती वाटतात पण ही शिष्यवृत्ती अशा ठिकाणी जाते आणि अशी डिस्ट्रिब्युट केली जाते की ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल ही शरु शि ही शिष्यवृत्ती ओ बि सी येस सी येन टी कास्ट वाईज जाते पण जे ओपन असता की जर आपम बघितलं ओपन ही सर्व शेतकऱ्यांची मुले असता ही शिष्यवृत्ती ज्यांना भेटायला पाहिजेत त्यांना नाही भेटत आणि ज्या ठिकाणी भेटते तर ती मुलं त्या शिष्यवृत्तीचा उपयोग करत नाही तर मला असं वाटतं की शिष्यवृत्तीमध्ये भेदभाव नाही झाला पाहिजे व सर्वांना समान दर्जाशी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे